हां बोला हो हो बोला

हां हां हां बोला हां हो हो बोला ना बोला बोला बोला हां झाडं शोचं झाड होतं का हां ते लाल लाल पान अशीच मध्ये मध्ये अशी डिजाइन होती त्याला हां मग त्या ते डिजाइनवालं पानं आहेत झाडाला ना जा जास्त उन्हात ठेवायचं नाही जास्त सावलीतही ठेवायचं नाही तर थोडं ऊन थोडी सावली पाहिजे आणि तुम्ही सतत तीन चार वेळा पाणी घातलं असेल कदाचित किती वेळा पाणी घालत होतात हां त्याला जास्त पाणी घालायचं नसते कारण जास्त पाणी हां बोला बोला बोला तुम्ही विचारलं असतं मी सगळं सांगितलं असतं तुम्हाला मला काय माहीत तुम्हाला आ मला माहीत नव्हतं हो मी सांगितलं असतं अच्छा आता बघा ते झाड मेलं आहे ना ठीक आहे ते आता काय होणार नाही कारण त्याला जा जास्त पाणी झालं त्याची मुळं खराब झाली म्हणून ते झाड मेलं आणि दुसरं कुठलं झ सदाफुलीचं झाड आहे ना हां सदा त्याला जा पाणी घालताना जर एकदम जास्त पण पाणी घालू नका कमी पण घा घालू नका व्यवस्थित त्याच्याकडं लक्ष द्या जास्त पण कडक उन्हात नको ते म्हणजे असं थंडीमध्ये एकदाच घालावं लागते गरमीमध्ये जास्त घालावं लागते आणि पावसाळयात त्या पाव पावसामध्ये ठेवलं हरकत नाही पण जास्त कुंडीमध्ये असं सतत पाणी नाही राहिलं पाहिजे पावसाची झड जरी मारली ना थोडी आणि पण माती ओली झाली तरी चांगलं होते पण जास्त पाणी तुंबून राहिलं तर तेही खराब होणार म्हणून जरा त्याची काळजी आणि जास्त ऊन पण कडक नको त्याला मीडियम ऊन लागते न सदाफुली नाजूक असं हां जास्वंद आ हां हो हो जास्वंदीचं झाड हां ती बुरशी फंगस पकडतो त्याला कारण ते झाड गोडूस असतं जरा तर ते त्याला फंगस पकडतो त्याला ते बारीक काळ्या मुंग्या येतात आणि त्याच्याने ते फंगस पडून जातात तर ते कडुलिंबाचं पाला उकळा किंवा कडुलिंबाची पावडर मिळते ती पाण्यात घालून उकळून त्याचं पाणी थंड करून ते मारा नाहीतर मग सोडाखार असतो खाण्याचा सोडा त्याचं ते पाणी मारा किंवा वीम लिक्विड एक चमचा पाण्यात घाला ते चांगलं हलवून आणि एक ता एक बाटली पाणी ते एक चमचा लिक वीम लिक्विड एक हां बोला तुम्ही विचारलंत तर मी सांगेन तुम्ही झाडं नेलीत तर मला वाटलं तुम्हाला माहिती आहे

हां तुम तुमच्याकडं आता कुठली कुठली झाडं आहेत तुम्ही मला विचारा मी सगळी माहिती देते तुम्हाला हां जास्वंदीच्या झाडाचं आता बोलूया आधी मग त्याला पाहिजे तर वीम लिक्विड तुमच्या घरातलं सगळ्यांच्या घरात असतं एक बाटली पाण्यामध्ये एक चमचा लीम वीम लिक्विड टाका त्याचं पाणी सग पूर्ण झाडावर